उस्मानाबाद जिल्ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळजाभवानी येथील तुळजापूरचे मंदिर तुळजाभवानी मंदिरामध्ये सांस्कृतिक वारसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जपला जातो दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो जसे की तुळजापूरचं नऊ दिवस देवीचा खूप मोठ्याप्रमाणे जागर केला जातो यामध्ये विविध भागातील लोक या ठिकाणी येत असतात विशेष म्हणजे कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामधील लोक देवदर्शन करण्यासाठी येतात तसेच सांस्कृतिक वारसामध्ये धारशिवचे अजून एक नाव घेतले जाते ते म्हणजे धा उस्मानाबाद येथील प्रसिद्ध अशा लेण्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध लेण्या आहेत सांस्कृतिक वारसा जपण्यामध्ये उस्मानाबादकर थोडेसे पाठीमागे आहेत कारण की त्या ठिकाणची स्वच्छता आणि व्यवस्था थोडीशी खराब आहे परंतु लेण्याची एकूण वास्तुकला ही एकदम पाहण्याजोगी आहे उस्मानाबाद परिसरामध्ये हातलाई देवी मंदिर हे सुद्धा तितकेच प्रसिद्ध आहे यामध्ये ही देवी डोंगरावर वसलेली आहे आणि विविध भागातून या देवीला नवस बोलण्यासाठी लोक येत असतात